हॅलो विणेश रेस्टॉरंट का हा हा तर मी ह्यासाठी फोन केला होता आम्ही आमच्या फॅमिलीसह आणि काही मित्र आहेत त्यांना उद्या जेवण्यासाठी यायचं आहे तर तुमच्या रेस्टॉरंटची सकाळी किंवा सका संध्याकाळची वेळ कोणतीय ती समजेल का आम्हाला कारण कसं एक तर सकाळी आम्हाला यायचं आहे किंवा मग दु दुपारून सहा वाजता आणि संध्याकाळी किती वाजता बंद होते दहा वाजता की अकरा वाजता बंद होते तुमचं रेस्टॉरंट अच्छा अच्छा दहा वाजता बंद होते का म्हणजे दहा वाजता बंद होते पण अकरा वाजेपर्यंत तुम्ही राहू शकतो अच्छा अच्छा अच्छा तर त्यासाठी आम्हाला दोन टेबल बूक करायचे आहेत दोन टेबल बूक करा तुम्ही बा अच्छा अच्छा ठीक आहे काय हरकत नाही चालेल आणि विशेष म्हणजे तिथं एक आम्ही फोर व्हीलर नेहत आहो तर पार्किंगची व्यवस्था वगैरे ब आहे ना व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही ना ठीक ठीक आहे चालेल चालेल चालेल हाव आणि किती वाजता अकरा वाजेपर्यंत चाल चालू शकते ना काय हरकत नाही चालेल ठीक आहे मग आम्ही उद्या संध्याकाळी येतो आणि दोन तीन घंटे आम्हाला तिथं थांबायचं आहे आणि जेवण करायचं आहे ठीक आहे मग ठीक ठीक चालेल आणि हां दुसरी अशी गोष्ट तिथं आपण बसून जेवू शकतो का टेबल असे म्हणजे भारतीय मांडी घालून अच्छा ती पण आहे ना व्यवस्था ठीक आहे काही हरकत नाही चालेल सर ओके ओके येतो मग आम्ही उद्या ठीक आहे ठीक आहे ओके ओके